माझं आवडता फळ आहे आंबा मला आंबा खायला खूप आवडते ते उन्हाळ्यातच फळ येते आणि मार्केटला गेले तर ते मिळतात ते आंबे पण जसे उन्हाळ्यात येतात ना तसं खायला त्याची चव नाही लागत आणि आंबे ना मला शेतामधले आवडतात खायला हे मार्केटमध्ये आप् जे विकत विकतात ना तर ते कार्पेटनं पिकले पिकविलेले असतात आणि जे झाडाचे कै आंबे असतात ना ते कार्पेटने पिकवल्यापेक्षा गोड असतात ते तर त्या आंब सा आंबे खूप म्हणजे खूप चांगला लागतो तो खायला झाडाचा आंबा पिकलेला तर मला आहे नं तर मी माझ्या शेतात आंब्याचे झाडं आहेत तर मी तिथं आंब्याखाली जाऊन आंबे खात असतो ती